घराच्या भिंतीवरील पेंटिंगबद्दल म्हणायचं झालं तर एक मुख्य म्हणजे काय पेंटिंग म्हणजे काय आहे चांगलं पेंटिंग म्हणजे काय हे कळलं पाहिजे आणि ते घराची शोभा वाढवतं नुसती शोभा नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला घरातल्या भिंतींवरती ते जी पेंटिंग तुम्ही लावाल त्याच्यामुळं तुम्हाला आनंद होईल ते बघायला तर त्यामुळं मुळात काय आहे की पेंटिंग चांगलं वाईट वगैरे कळणं किंवा एकूण पेंटिंगची गरज चित्रकलेची गरज असणं वाटणं हे कलेबद्दल आकर्षण निर्माण किंवा त्याचं महत्त्व लक्षात येणं हे होण्यासाठी आधी शाळेपासूनच त्याची सुरुवात व्हायला पाहिजे अगदी लहानपणीपासून त्या मुला मुलींना विद्यार्थ्यांना पेंटिंग्स दाखवली गेली पाहिजेत किंवा करायला सांगितली गेली पाहिजेत त्यांना त्याच्या अंदर मोकळीक दिली पाहिजे आणि आता मी आता एक युरोपियन कंट्रीमध्ये गेलो होतो बऱ्याच गॅलरीज पेंटिंगच्या बघितल्या म्युझियम्स बघितलं तर तिथं एका गॅलरीमध्ये शाळकरी मुलांना घेऊन एक ट्रीप आली होती त्याच्या टीचर शिक्षिकाबाई होत्या त्या मुलांना त्या पेंटिंगबद्दल एक प्रत्येक पेंटिंगबद्दलचं वैशिष्ट्य सांगत होत्या कुठल्या काळातलं आहे काय आहे त्या एक्सप्रेशि एक्सप्रेशिजम मधल्या आहेत काय वास्तववादी आहेत कुठल्या पद्धतीचं ते पेंटिंग आहे सरिलिस्टिक आहे म्हणजे काय वगैरे त्या इजमबद्दल त्या पेंटिंगबद्दल त्याच्या रंगस रंगतीबद्दल कॉम्पोझिशनबद्दल असं त्या बाई शिक्षिका त्या मुलांना सगळ्या सांगत होत्या म्हणजे लहानपणीपासूनच तुम्हाला तुम्ही जर त्याचा अवेअरनेस वाढवला तर त्यातलं सौंदर्य कळेल त्याचं महत्त्व कळेल त्या दृष्टिकोन मुला मुलींचा वाढेल तो बघण्याकडचा आणि मग त्याचं महत्त्व कळून मग घरोघरी काही पेंटिंग्स भिंतीवरती लावली जातील आणि त्याचा आनंदही मिळेल पण आपल्याकडं ती पद्धतच नाही आहे आपल्याकडं महत्त्व नको त्या गोष्टींना आलं आहे आणि चांगल्या गोष्टींचं कलेकडं बघायची दृष्टीच दिली जात नाही आहे आणि जी दिली जाते ती नग बटबटीतपणानं कलेकडं बघितलं जातं सगळ्याच कला या बटबटीत स्वरूपात आता दिस बघायला मिळतात म्हणजे अगदी देवाचं गणपतीच्या काळात तर तुम्ही बघितलं तर सगळे डी जेवरती कुठले अति विकृत डान्स करताना पाहिलं तर म्हणजे डान्स ही कु कला कला आहे नृत्य ही कला आहे आपल्याकडं खूप परंपरेनं आलेली आहे पण त्याचं विकृत स्वरूपच आपल्याला पाहायला मिळतं अलीकडं याचं कारण आपल्याकडं आता शिक्षण पद्धतीमध्येच चांगलं काय वाईट काय हे सांगितलं जात नाही चांगलं म्हणजे काय चांगली कला म्हणजे काय त्याचे काय आनंद मिळतात त्यात हा आपल्याकडचा दृष्टिकोनच नाहीसा झालेला आहे बटबटीत गोष्टी लोकांना आवडायला लागल्या आहेत आणि त्यामुळं हे नुकसान होतं आहे सगळ्याच आपल्या लहान मुलांचं आणि त्यानंतर ते मोठे होणार त्यांचं सगळ्यांचंच म्हणजे ते परत आपल्या मुलांना काय सांगणार हा प्रश्न येतो आहे त्यामुळं खरंतर लहानपणीपासून या गोष्टी त्यांच्या नजरेसमोर आल्या पाहिजेत त्यांन खूप दाखवलं पाहिजे चांगलं वाईट त्यांचं ते ठरवतील पण हे त्यांना घेऊन गेलं पाहिजे तिथं असं मला वाटतं आहे